एवढ्या वर्षात पहा मनोरंजन क्षेत्राचा विकास झाला आहे जसं मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात जसे हास्यस्पर्धा झालं किंवा कॉमेडी सर्कस झालं किंवा नृत्य झालं कोणाला नृत्यामधे पण मनोरंजन मिळते नृत्य झालं आपले अनेक असे खेळ झाले किंवा अनेक असे हास्यस्पर्धेमध्ये किंवा जोक्स असतात किंवा जोक्सची बुकं अस ना पुस्तके असतात किंवा जोक्स एकमेकांवर कोणी जोक्स करते तर असे जसे असे अनेक प्रकारात मनोरंजनाचे आणि सर्कस असते तर तसंच काही लोकांना जास्तकरून डान्स डान्सिंगमध्ये कोणाला मनोरंजन चित्र काढण्यात येते आणि कोणाला मूवी ऐक मूवी बघण्यात येते कोणाला साँग ऐकण्यात येते आणि कोनी जसं कोणाचं मनोरंजन असतं जसं बाहेर फिरायला जाणं कुठंतरी लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्हला जायचं किंवा असंच कुठेतरी फिरायला जायचं शेतात वगैरे आणिक् आपलां मन जिथे झालं असे अनेक प्रकारचे मनोरंजन आहे आपल्या मनाला जे चांगलं वाटलं जे पटलं ज्यात आपल्याला आनंद मिळाला त्याला आपण मनोरंजन म्हणू शकतो करमणूक करण्यासाठी कोणी पुस्तके वाचते करमणुकीसाठी पण अनेक असे कार्यक्रम असतात अनेक असे साधने बनलेली आहे जी करमणुकीसाठी चांगली असतात तसंच जास्तकरून तर लोकांना गाणे ऐकायला आणि मूव्ही पाहायलाच आवडते कारण आजकाल थेटरमध्ये जर एखादे न्यू मूवी लागली नवीन मूवी लागली तर ते नवीन मूवीच बघायला जातील आणि जर का ती मूवी खूप गाजली तर मग ते परत परत जातात त्यांना त्या म्हणजे एक मूवी जर खूप गाजली ती मूवी त्यांना आवडली तर ती मूवी त्यांना परत परत पहायला आवडते मनोरंजनासाठी अनेक साधने उपक्रमे आहे आणि पूर्ण देशात असे अनेक असे प्रोग्राम घडत असतात जिथे मनोरंजन मिळेल आणि मनोरंजनाचे जसे आपले जसं आपण आपल्या मनाचं असतं आपल्याला कोणत्या गोष्टीत मनोरंजन मिळते कोणाला पुस्तक वाचण्यात मिळते कोणाला ड्रॉईंग काढण्यात मिळते कोणाला गाणे ऐकण्यात मिळते कोणाला फिरण्यात मिळते कोणाला काही करण्यात मिळते कोणाला काम करण्यात मिळते कोणाला बाहेर फिरायला जाण्यात आवडते कोणाला याची याची गोष्ट त्याच्याकडं करणे त्याच्या गोष्टी त्याच्याकडे करणे याची मजा घेणे त्याची मजा घेणे याचे भांडण लावणे त्याचे भांडण लावणे कोणाला यातसुद्धा मनोरंजन मिळते तर मनोरंजनाच्या आपआपल्या आवडी असतात ज्याला ज्याच्यात मनोरंजन मिळेल तो त्याच्यात मनोरंजन करतो म्हणून देशात अनेक अशा मनोरंजनाचे कार्यक्रम असतात उपक्रम घडत असतात